आमच्या इथं नांदेडमध्ये वजिराबाद आहे तिथं सगळ्या प्रकारचे कपडे भेटतात आणि स्वस्त भेटतात सगळे काही सगळं भेटते पंजाबी वेस्टन पंजाबी तेलगू सगळं भेटतात कुर्ती सी कुर्ती सेट आणि जीन्स टॉप ते सगळं घागरा साडी ते सगळं भेटतात आणि तिथं आणि ते ड्रेस खूप भारी असतात आणि त्यांची खूप स्वस्त असतात व आणि त्यांची ड्रेस त्यांची साडी ती खूप चांगली असते आणि तिथलचे सगळे तिथचे सगळे जीन्स टॉप ते स्वस्त असतात तुम्ही इथं आले तर तुम्हाला सगळं भेटून जाईल तिथं तिथं सगळे तिथं पण काही काही कपडे असे से हलके असतात पण तिथं गर्दी तर खूप असते म्हणून तिथं खूप असं चांगलं असते आणि तिथल ती ग पण तिथं गर्दी असते म्हणून तिथं जास्त काही घेता येत आणि तिथं खूप असं स्वस्त देतात इथलच्या नांदेडचे ते सगळेजण तिकडंच जातात वजिराबाद तिथं सगळं सगळं तिथं क कापड आहे ते सगळं आणि तिथं ना तिथं असे खूप काही काही आहे तिथं सगळ्याचे दुकान आहेत सगळे तिथं सगळे कपडे असे घरी घालण्यासाठी प्लाजो पॅन्ट आणि दिवाळीसाठी खरेदी करायला मोठे मोठे दुकान आहेत वजिराबादला आणि भारी भारी आहे तिथं लेहेंगे ते भारी भेटतात आणि असे दोनशे तीनशेपर्यंत घ्यायचं असले तर यरीत भेटून जाईल टॉप शंभरपर्यंत ही टॉप ते भेटते सगळं भारी आहे तिथं